मी बाग बागकामाचे काम हे माझ्या अंगणामध्ये करते आमच्या टेरेसवर पण झाडं आहेत पण ती तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे अंगणामध्ये बागेकरीता आम्ही स्पेशल अशी जागा ठेवलेली आहे त्यामध्ये विविध झाडं आम्ही तिथे लावलेली आहेत तसंच आम्ही आमच्या अंगणामध्ये भाजी भाजीपाल्यासाठी सुद्धा जागा केलेली आहे भाजीपालेसुद्धा आमच्या बागेमध्ये लावलेलं आहे बागकाम करताना मला खूप आनंद मिळतो त्यासाठी मी नवनवीन पद्धतीने बागकाम करत असते बागकाम अंगणात तर आहेच आणि टेरेसवर पण आम्ही छोटंसं गार्डन बनवलेलं आहे एका साइडने त्या गार्डनमध्ये आम्ही लॉन लावलेलं आहे आणि छोटीछोटी झाडे आम्ही तिथे लावलेली आहेत